हॅलो हॅलो हा मॅडम मी प्रथमेश बोलतो आहे लोकल गाईडमधनं बोला तुम्ही कोण

मॅम यवतमाळमध्ये तर फिरण्यासारखे फारसे ठिकाणं आहेत आणखीन रस्ते पण चांगले आहेत कोणते कोणते रस्ते थोडेसे कच्चे आहेत पण ते जास्त नाही आहेत तर मोस्ट ऑफ द रस्ते इथे चांगलेच आहेत

हा ते थोडे कच्चे आहेत बरोबर बरोबर ते रस्ते थोडे कच्चे आहेत पण तुम्हाला सिटीमधले ऑलमोस्ट रस्ते तुम्हाला चांगलेच मिळणार आता तर सिमेंट रोड बनले आहेत हं साधारण चांगलेच आहेत बरोबर हो

हो ते कच्चे रस्ते आहेत मॅडम गावामध्ये हो बरोबर

मॅडम आपल्याकडे टवेर आपल्याकडे गाड्यांमध्ये टवेरा आहे आणखी स्कॉर्पिओ आहे तर त्या रस्त्यावरती ती चांगली चालते तुम्हाला जास्त काही प्रॉब्लेम नाही होणार त्याच्यामध्ये मॅडम आता जेव्हापर्यंत नवीन गव्हर्मेंट नाही येत तोपर्यंत सांगू नाही शकत आता कारण की हा वर्ष हा वर्षभर आहे आता गव्हर्मेन्टचं पाच वर्ष कंप्लीट होतील ना ह्यावर्षी आता नेक्स्ट वर्षीपासनं नवीन गव्हर्मेंट येणार तेव्हा माहीत चालेल

बरोबर बरोबर बरोबर हं हं हो ठीक आहे मॅम हो तुम्ही या कॉल करून या मला यायच्या आधी हा हो ठीक आहे हो धन्यवाद